हां बुलढाणा जिल्हा तर असा आहे की चारीकडून घेरलेला आहे कारण की तो टेकड्यांवरती आहे आं चहूकन्न वरतीच यावं लागतं आणि मेन गोष्ट म्हटली तर हे थंड हवेचं ठिकाण आहे आणि इथं नैसगिकाचं म्हटलंच्या नंतर तर इथं झाडं व वगैरे खूप आहेत आणि काळजी पण लोक घेतात कारण की फॉरेश्टवाले लोक असतात ना आजूबाजूला जंगलाच्या टाईपला खूप काळजी घेतात इथलं अन् नैसर्गिक सं साधनसंपत्ती अशी आहे की साधनसंपत्तीवर लोक खूप काळजी घेतात